हां दोन दिवसानंतर या मी मी भेटेल तुम्हाला हां चालेल सकाळी या नऊ वाजता माझा क्लिनिक ओपन होतो चालेल हां मी चेक केलेला तुमचा रिपोर्ट तुमचे जे दोन दात आहे ना ते कुजलेले आहेत ते काढावे लागेल हां आम्ही मग ते एनस्टेशिया देईल तुमच्या दाताला नंतर ते काढावे लागेल दात नंतर तुम्हाला त्या दात काढल्यावर काही खावं असं असं हार्ड वस्तू हा विषय अवॉइड करावे लागेल नंतर तुम्ही नाही आता आता दात काढायचं म्हणजे तुम्हाला पूर्ण बेशुद्ध तर नाही करू शकत म्हणजे तो इंजेक्शन लागतो असतो घ्यायला नाही तर तुम्हाला बिना इंजेक्शन देता काढावं लागेल चालेल का तसं तुम्हाला हो खूपच होईल म्हणजे ती कीड लागलेली आहे ना ती एकदम खोलपर्यंत गेलेली आहे तो दात आता काढावाच लागेल त्या जागेवर आम्ही नवीन दात बसवणार नंतर तोपर्यंत तुम्हाला खावा काय तरी अवॉइड करावं लागेल म्हणजे गोड खायचं तर तुम्ही बाजूला ठेवायचं म्हणजे जी घट्ट चावणारी वस्तू आहे ना ती पण खाय खाणारे अशी अवॉइड करावं लागेल तुम्हाला तुम्हाला फक्त काही तरी प्यायचं वगैरे ते पिऊ शकतात आणि जी मऊ मऊ वस्तू आहे ना ती खाऊ शकतात तुम्ही नाही नाही गोड मला सध्या तरी सोडावं लागेल कारण ती दुसऱ्यावर पण पसरू शकते हां ते त्यामुळेच हो होते आहे कारण तुमची ती नस आहे ना ती ओपन पडली आहे म्हणून तुम्हाला तो थंड पाणी तो नसेला लागतो ना तेव्हा तुम्हाला ते दमल्यासारखं होत आहे म्हणून हां आम्ही दुसरं लावणार त्याच्यावर आता तुम्हाला नॉर्मल दात पण भेटेल आणि

हां ते पण लावू शकतो ते तुमच्यावर आहे तुम्हाला कुणाला कोणता पाहिजे दात आम्ही कुठला पण लावू शकतो तर तुमचा खर्च जास्त आहे तर आम्ही चांदीचा पण लावू शकतो जर कमी आहे तर आपण लोह्याचं पण लावू शकतो ते तुमच्यावर आहे हां चालेल